आमच्या भागात वाहतुकीच्या पद्धतीमध्ये खूप काही बदल करण्याची गरज आहे कारण इथे बसेसचा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम होतात रिक्षा वगैरे थांबत नाही अजून असे काही अनेक खूप प्रकारचे बदल आहे जसे तं त्यासाठी आम्हाला ठाणे महानगरपालिकेला कंप्लेंट करावी लागते एका सोब आणि ह्या साइडला जाण्यासाठी बसेसचा खूप प्रॉब्लेम येतो मीरा भाईंदर वसई वगैरे अशा साइडला जाण्यासाठी थोडासा इश्यू होतो आणि त्यासाठी थोडेसे बसेस वाढवले पाहिजे आणि रिक्षा वगैरे मीटर जे असतात कोण अफोर्ड करू शकतं कोण नाही त्यामुळे थोडेशे एक्सपेंसेस कमी केले पाहिजे अजून असे अनेक प्रकारचे बदल आहेत की जे करून मुलींसाठी थोडंसं वेगवेगळे बसेस झाले पाहिजे लोकल ट्रेन लोकल ट्रेन आहेतच पण लोकल ट्रेनचा प्रवास सगळ्यांनाच काही जमत नाही त्यामुळे थोडेसे हे केले पाहिजे आणि ट्रेनची गर्दी तर खूपच असते आणि ट्रे पावसाळ्यात खूप त्रास होतो पावसाळ्यामध्ये थोडेसे काळजी घेतली पाहिजे असे एवढे आहेत